आम्हाला नागपूर ते यवतमाळ जाण्यासाठी गाडी बुक करायची आहे आमच्या परिवारातील आम्ही टोटल चार लोकं राहणार आहोत तर चारजणासाठी आम्हाला गाडी हवी आहे ही गाडी जी आहे फोर सीटर्स चालेल गाडी तवेरा पण चालेल किंवा तुमच्याकडे स्कार्पियो असेल किंवा ओम्नी असेल ती पण चालेल मला ठीक आहे तर ही जी गाडी आहे ही मला माझ्या घरी दर्डा नगर यवतमाळ इथे हवी आहे मला सतरा तारखेला जायचं आहे सतरा तारखेला सकाळी दहा वासता जायचं आहे आणि तिथून आम्हाला सतरा तारखेलाच नागपूरवरून निघायचं आहे तर त्यासाठी आमच्या परिवारातील सर्व सदस्यांना आरामात बसता येईल अशी गाडी पाहिजे आहे आरामात जाता येईल अशी पाहिजे आहे आणि जी गाडीचे ड्रायवर आहे ते ड्रायवरसुद्धा चांगला पाहिजे आहे जेणेकरून त्या ड्रायव्हरमुळे कुठलाही त्रास होणार नाही आणि त्यांना रस्ता माहिती असेल पूर्ण तर अशी गाडी आम्हाला बुक करायची आहे तुमच्याकडे जी गाडी आहे ती गाडी मला सांगा मग मला सतरा तारखेसाठी ही गाडी बुक करून द्याल